हां बोला हां हां योगा इन्स्टिटयूट

ॲक्च्युली आ मी योगा दोन बॅचमध्ये घेते एक तर सकाळी सहा ते सात आणि सात ते आठ आणि इव्हनिंगला संध्याकाळीसुद्धा घेते मी पाच ते सहा सो तो तुम्हाला कोणता टाईम पाहिजे योगा योगामध्ये आम्ही सगळेच आसन घेतो व तिथं माझ्या घरूनच तुमाला ड्रिंक पण दिलं जातं योगाचं हां आणि फ्री योगा आणि मी ऑनलाईन वगैरे सुद्धा घेते बर का हां तर तुम्हाला जमत नसेन यायला तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा मी केलेला असतो लाईव तुम्ही ते पाहून सुद्धा करू शकता माझ्या घरी येऊनसुद्धा करू शकता माझं हे आहे योगाचा इन्स्टिट्यूट हां फर्स्ट योगा तुम्हाला फ्री भेटेल हां तर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर

हो हो टाकते मी तुम्हाला आणि मी पर्सनल ट्रेनिंगसुद्धा देते बरं का जर कोणाचं खरंच काही प्रॉब्लेम असेन तर

ओके ओके चालेल चालेल